मराठी भाषेचा वापर काळाप्रमाणे बदलत गेलेला आहे असं मी मान्यच करतो कारण मराठी भाषा ही खूप पूर्वीपासून आलेली भाषा आहे म्हणजे त्याला इतिहास किमान दोन ते तीन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे असं माझं मत आहे आणि ती भाषा जसं जसं आपल्यावर सांस्कृतिक आक्रमणं झाली त्याप्रमाणे तो बदलत गेला आणि मराठी भाषेमध्ये वेगवेगळे शब्द येत गेले आणि ते आपण ते वापरायला लागलो म्हणजे तेच मराठी भाषेचे शब्द आहेत की नाहीत हे आपण विचार न करता वापरायला लागलो सो त्या वेगळ्या सांस्कृतिक आक्रमणांचा प्रभाव पडला आपल्या मराठी भाषेवर आणि काळाप्रमाणे मराठी भाषा बदलत गेली आता म्हणजे काही वर्षानंतर मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेचे शब्द सुद्धा येऊच शकतात आणि आपलीच पुढची पिढी म्हणतील अरे हा मराठीच शब्द आहे पण मराठी शब्द कोणता इंग्लिश शब्द कोणता किंवा फारसी शब्द कोणता उर्दू शब्द कोणता हे वेगवेगळे शब्द आपल्याला कळले पाहिजेत सो त्यात बदल होणं सुद्धा गरजेचं आहे पण आता फक्त मराठी भाषा प्रमाण भाषा जी आपण बोलली जातो ती भाषा न राहता तंत्रज्ञानामुळे इंस्टाग्राम व्हॉट्सअपसारख्या तंत्रज्ञानामुळे गावागावातली जी खरी भाषा आहे ती लोकांपर्यंत पोचते आणि ती पोचल्यामुळे त्या भाषेचा वापर आता हळूहळू परत वाढायला लागला आहे ज्या काही भाषा लोप पावत चालल्या होत्या त्या पुन्हा चांगल्या पद्धतीने लोकांसमोर यायला लागलेल्या आहेत म्हणजे संगमेश्वरी बोली असेल रत्नागरी जिल्ह्यातली मालवणी बोली असेल ही सर्रास लोकांच्या कानावर पडते आणि ती लोकांना आता गोड वाटायला लागली आहे मराठी प्रमाण भाषेपेक्षा त्यामुळे जे अगदी तळागाळातलं जे खरं आहे गावातलं आहे ते आता लोकांपर्यंत खूप चांग चांगल्या पद्धतीने पोचतं त्यामुळे मराठी भाषा चांगल्या प्रकारेच विकसित होते असं माझं मत आहे